गाणे गाणे हा प्रत्येकाच्याच आवडीचा छंद असतो गाणे गाणे हे कोणाला आवडत नाही प्रत्येकालाच गाणे गाणे आवडतात गाणे प्रत्येकाच्याच आवडीचे असतात गाणे हे विविध प्रकारचे असतात आजकालच्या घडामोडीमध्ये आपण विविध प्रकारचे गाणे आपण ऐकू शकतो आणि गाणे ऐकण्यासाठीही भरपूर माध्यमं आपल्याला उपलब्ध होतात दूरदर्शनातून इअरफोनमधून हेडफोनमधून आपण गाण्यांचा स्वाद आपण चांगल्या रीतीने घेऊ शकतो आणि गाणे जुने गाणे हे भरपूर लोकांना आवडतात तसेही माझ्याही आवडीचे जुने गाणे जुने गाणे खूप मोठे दिग्दर्शक होऊन गेलेले आहेत गायक जुने गायक कुमार सानू उदित नारायण अलका याग्निक किशोर कुमार असे बहुतांश दिग्गज संगीतकार होऊन गेलेले आहेत गायक होऊन गेलेले आहेत तर ही गा त्यांची जेवढेही गायिलेले गाणे आहेत त्यांनी अपरंपार गाणी गायिले आहेत त्यांचे सर्व गाणे एकदम प्रसिद्ध आहेत सर्वजणं त्यांना आवडीने प्रतिसाद करतात ही गाणे ऐकल्याने जीवनातील